वैष्णवी पाटील दीपाली दीपक कांबळी नैना चंदन जामदार आकाश सकपाळ राजेंद्र रवींद्र बोडेकर ओंकार रविकांत कणेरकर सायली संजय उतेकर वैभव जामसंडेकर